रेखांकनाचा छंद आहे त्यामुळे मग आता ते आवड असेल म्हणजे आहे तर ती एक लगेच मी स्केचबुक आणि एक पेन्सिल घेतो आणि त्यावर सुरुवात करतो मग जर चांगलं रेखाटन कर कसं कधी आणि कसं कसं होणार याचा विचार न करता मी जे मनातील येईल ते मी त्या कागदावर उतरवत राहतो मग सुरुवातीला रेषा वाकड्या तिकड्या होत्या आकार पूर्णपणे बिघडतात मग त्यातून तुमचा हात क म्हणजे माझा हात मी कसा बस बसवता येईल आणि आकार किंवा त्या रेषा सगळ्या कसं नीट होईल ह्याचा आत्मविश्वास पहिला मी वाढवून घेतला मग परत मग असं आता रेखांकन करायचं म्हटलं तर निरीक्षणक्षमता चांगली पाहिजे मग मी काय करतो तर असं इ इकडं तिकडं आजूबाजूला जे वस्तू असतात माणसं असतात किंवा निसर्ग असतं त्यामध्ये मी बारकाईने बघत बसतो म्हणजे त्याचा आकार त्याची रचना कशी करायची मग त्यातला प्रकाश सावल्या हे कसं द्यायचं एखादी वस्तू जर मला रेखाटायचीच असेल तर ती वेगवेगळ्या बाजूनी मी पाहतो मग मी त्यातील वैशिष्ट वैशिष्ट आणि आकार उकार सगळं समजून घेतो त्यानंतर मी कागदावर उतरायला प्रयत्न करतो मग त्यात मी आता त्याचं असं म्हणजे आज केलं आहे उद्या नाही असं नाही म्हन र न म्हणजे त्याचा नियमित सराव चालू असतं माझं मला ज्या ज्यावेळेस वळ मिळेल त्या वेळेस मी आपली स्केचबुक घेतो पेंसिल घेतो एखादी कोणतीही वस्तू नॅचरली उचलतो आणि ते समेटून त्याचं रेखाटन करत बसतो त्यात रोज थोडा थोडा जरी वेळ दिला तरी ते एकदम आपलं चांगल्या पद्धतीने होऊन जातं आणि त्यात आपल्या हळूहळू सुधारणा होत जाते